जसे आमचे प्रतीक सर आहेत टीमला हॅण्डल करतात सगळ्यांना बरोबर व्यवस्थित सांगतात समजावून सांगतात ते खूप मस्त सर आहे ते सगळ्यांची हेल्प करतात वर्तपण साहेब लोकांना ते समजाऊन सांगतात टीम जे आहे त्यांचीवाली त्यांना पूर्ण टाईम देतात वेळेअनुसार कोणाला काही नाही समजलं तर त्यांना व्यवस्थित समजावून सांगतात असं नाही असं करायचं तसं नाही तसं करायचं व्यवस्थित सांगतात पूर्ण खूप चांगले आहे ते पण चांगले लीड करतात टीमला वर्किंग वगैरे कसं काय चालू आहे सगळं भेटतात वगैरे पूर्ण व्यवस्थित ध्यान देते बाकीच्या गोष्टीपण विचारतात तुम्ही तब्येतीची काळजी घ्या तुम्ही जेवण केलं का वेळेवर तब्येत वगैरे बरी आहे का कोणाची तब्येत खराब राहिली तर त्याला म्हणतात तुम्ही आराम करा तुम्ही जा तुम्ही दवाखान्यात वगैरे जा